अंधश्रद्धा तर असे खूप सारे आहे त्याच्यापैकी जेव्हा काळी मांजर आपला रस्ता ओलांडून जाते तर आपण जेव्हापर्यंत कोणी अगर आपणनी पाहलं ते काळी मांजर आपला रस्ता ओलांडून गेली आहे तर आपण जेव्हापर्यंत एक व्यक्ती तिथून जात नाही तेव्हापर्यंत आपण जाता नाही येत तसेच निंबू आणि मिरची आपण बांधतो आणि त्याच्यावरून आपण ओलांडून नाही जायचं तिथून ओलांडून गेलं तर आपल्याला ते छोट्या छोट्या अश्या फोड्या फुंस्या होतात ते एक अंधविश्वास आहे रात्रीच्या वेळेस आंघोळ नाही करायची बाराच्यानंतर आंघोळ नाही करायची म्हणते बाराच्यानंतर आंघोळ केलं तर भूतपिशाच आपल्याला झोंबतात हे वाली एक अंधविश्वास आहे आणि अश्या खू बऱ्याचशा अंधविश्वास आहे आपल्या भागात की आपण त्याला मानतो पण आणि त्याच्यावर आपण विचार तर करतच नाही जसं आहे की नखं शनिवारला आपण नखं नाही कापायचे आपल्या घरात असं म्हणतात प ते एक अंधविश्वास आहे शनिवारला केस नाही कापू शकत ते पण एक अंधविश्वास आहे आणि शनिवारला तेल तेल नाही आणता येत घरी ते एक अंधविश्वास आहे अश्या बऱ्याचशा अंधविश्वासाच्या गोष्टी आपण मानतो